आपल्या धर्म जे काही पाळले जातात हिंदू य इस्लाम ख्रिश्चन बौद्ध या सगळ्यामध्ये आपण हिंदू आहात हे खूप महत्त्वाचं आहे जसं की मुस्लिम धर्म आहे त्यामध्ये आपल्या हिंदू मुलींचं जे काही त्यांच्यापासून संरक्षण होत नाही आहे आणि हे संरक्षण होणं फार गरजेचं आहे आजकाल आपल्याला हिंदू लोकांना एकवट राहून जे काही मुस्लिम लोक आपल्यावर अत्याचार करतात आपल्या पोरींना जे काही त्यांच्यापासून धोका होत आहे त्या धोक्याला टाळण्यासाठी जे काय आपले हिंदू इस्लिम ख्रिश्चन बौद्ध हे असे धर्म न पाळ पाडता आपण सगळे हिंदू आहोत आणि एकधर्मी आहोत अशा पद्धतीनं वागणूक जर आपण ठेवलो तर आज आपल्याला पाकिस्तानवर विजय मिळवता येईल किंवा मुस्लिम लोकांवर विजय मिळवता येईल आणि आपलं हिंदू हिंदी स्वराज्य जे काही शिवाजी महाराजांनी स्थापन करून दिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला ते स्वराज्य तसंच आपल्याला प्रस्थापित करता येईल आणि आपलं जे काही हिंदू लोकांना हिंदू मुलींना आज जे काही भीती आहे भीती बाळगून ते राहतात किंवा त्यांना शिक्षणासाठी यामध्ये धर्मामुळं बी त्यांच्या शिक्षणामध्ये भरपूर काही अडचणी निर्माण होतात बाहेरगावी ज शिक्षण घेऊ शकत नाहीत तर त्यांनासुद्धा भरपूर काही सोयी सवलती उपलब्ध होतील प याच्यामध्ये आपल्याला हिंदू इस्लाम ख्रिश्चन बौद्ध असे वेगवेगळे धर्म न पाळता आम्ही सर्व एक जण आहे स्वराज्य आहे आमचं आणि आम्ही सर्व हिंदूच आहोत अशी भावना जर आपण प्रत्येकाने ठेवली तर आपल्याला मुस्लिम धर्मांवर आपल्याला खूप लवकर आणि खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व प्राप्त करता येईल आणि ते वर्चस्व आपल्या भावी पिढीला खूप महत्त्वाचं ठरेल